महाराष्ट्रामध्ये फिरण्याची असे तर खूप प्रकार आहे महाराष्ट्रामध्ये फिरण्याचे म्हणजे असं तुम्हाला स स्थळ पाहिजे की म्हणजे असं थंड वातावरण असं पाहिजे हो म्हणजे मंदिर वगैरे असं अच्छा तर खूप सारे आहे ना जेवण म्हणजे जेवण करायचे प्रकार तसं तर आमच्या महाराष्ट्रामध्ये झुणका भाकरी खूप फेमस आहे म्हणजे असं बेसन राहते आणि भाकर राहते ते नंतर बेसन भाकरीवर ठेवावं लागते नंतर मग ते एकदम छान लागते खायला आणखी ज ज्वारी नाही का ज्वारीची भाकर हां ते पण आहे म्हणजे ज्वारी राहते मग त्यांना दळून आणतात मग त्यांची असं जशी आपण पोळ्या करतो तशी मग जे म्हणजे ते भाकर बनवते पण ती भाकर अशी गरम पाण्यामध्ये बनवावी लागते थंड पाण्यामध्ये नाही कारण थंड पाण्यामध्ये जर बनवली तर ती अशी हे होऊन जात तुटून जाते महाराष्ट्रामध्ये असेच भाज्या वगैरे फिरायची तसं एक वर्धा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये वर्धा आहे त्याच्यामध्ये असं आय लव वर्धा म्हणून आहे खूप छान गार्डन आहे ते गार्डनमध्ये असे खेळण्यालायक आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण जेव्हा एंट्री करतो ना तेव्हाच म्हणजे एकदम छान दिसते मस्त फोटो काढायला पण छान आहे तुम्हाला जेव्हा यायचं तेव्हा येऊ शकता ना किती किती जणं आहे ठीक आहे या ना मग हो